हॅलो बोला हां हां हो हो आले होते खरं बोला हा हा हो हो नक्की सांगेल मला पण जेवणातली माहिती आहे आणि माझं वय आहे त्यामुळे त्या वयानुसार मला बराच अनुभवही आहे तर मला तुमच्याकडचं जेवण आवडलं त्याबद्दल प्रश्न नाही पण छोट्या छोट्या टीप दिल्या तुम्हाला तर चालेल का हां तर तुमच्याकडे मी अळूवडी खाल्ली की नाही तर अळूवडी तुम्ही कशा प्रकारे करता ते मला माहीत नाही पण अळूवडीमध्ये ना थोडा आंबटपणा असला ना तरच मग आपल्याला ते खाज उठत नाही तोंडाला हो असं आहे त्याचं तर अळूवडीतला आंबटपणा ना हा व्यवस्थित पाहिजे जरा कमी होता तुमच्याकडचा सगळ्यांच्या लक्षात नाही येणार पण माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देते की तुमचं हे पुढे चुकू नये नाही मला तसा काही त्रास नाही झाला थोडंसं जाणवलं पण की त्याच्यात आणि आंबटपणा थोडासा असता तर चालला असता म्हणून सांगितलं तुमच्याकडचे बाकीचे पदार्थ अगदी सुंदर होते आणि तुम्ही मोदकही छान केले होतेत मोदकामध्ये तुम्ही साखर घालून मोदक केला होता वाटतं माझ्या माहितीप्रमाणे मी गूळ घालून खाते पण तुमचा सुंदरच झाला होता त्यामुळे मीही तसाच करून बघेन असं इतका छान होता तोही त्यामुळे तो मला आवडला इतरही जेवण तुमचं छान होतं बाकीचं काहीच नाव ठेवण्यासारखं नाही फक्त अळूवडीमध्ये जरासं जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं सोलकढी पण तुमची छानच आहे पण मी काय आहे मी कोकणातली आहे त्यामुळे तुम्ही जे आगळ घालून केला होतात ना सोलकढी त्याऐवजी तुम्ही जर सोलं घातलीत ना प्रॉपर तर त्याची एक लज्जत वेगळीच असते त्यामुळे तुम्ही ना ते तसं केला तर तुमच्या सोलकढीला आणि मागणी वाढेल असं मला तरी वाटत आहे तर तुम्ही बघा तसा करून कारण माझा तुमचा तुमच्या त्रुटी काढणं हा माझी ही आवड नाही आहे माझी पण एक मला ना आवडतं कोणालाही सांगावं की त्यांचं हे चांगलं व्हावं आजच्यापेक्षा उद्या ही मला दुसऱ्याकडनं घेण्याची आवड आहे तसं मी माझ्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना देतेसुद्धा कारण जेवणात जेवणाची आवड मला खूपच आहे मी करते त्यामुळे बरीच माहिती आहे मला वयोमानाप्रमाणे म्हणून तुम्हाला एक मी सांगते आहे नक्की मला तुम्ही एवढा सल्ला मला सल्ला विचारला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे थँक्यू थँक्यू ओके हो चल